संगीत तर मला पहिल्यापासूनच आवडतं माझ्या वडिलांनाही आवडायचं आणि मी असं तर गाणं शिक म्हणायचीच घरात नंतर माझ्या मुलीलाही मी गाणं शिकवलं आता माझी नात पण शिकत आहे आत्ता अभ्यंकर म्हणून आहेत त्यांच्याकडे मी पहिल्यांदा भजन शिकायला गेले मग भजनापासून सुगम संगीत काही दिवस पेटी शिकले झालंच गाणी शिकले आता सुगम संगीत विशारद केलं आहे संगीत हा तर मला फारच आवडता विषय की त्याच्यातून मन तल्लीन होतं सगळ्या विसरून जायला होतं म्हणून खरं संगीत आवडतं संगीतासारखा कुठलीच हे नाही आहे आणि तो माझा इतका छंद आहे मी एकटी बसलेले असेल त्याच्यात पूर्ण रमून जाते पेटी वाजवताना गाणं म्हणताना घरच्यात क्व काय चाल कसंच माझं लक्ष नसतं संगीत म्हणजे अत्यंत प्रिय म्हणजे मा त्याच्यावरून माझं दुखणं किंवा मला काही होत आहे असं सुद्धा मी पूर्ण विसरून जाते इतके मी संगीतात रमून जाते आणि सुगम संगीत तर म्हणजे मला जास्त करून सुधीर फडकेंची गाणी खूप आवडतात उषा लता मंगेशकरची गाणी आवडतात ती मी स्वतः गाते शिकलेली आहेत विशारद असल्यामुळे आमच्या बाईंनी पण खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे संगीताबद्दल त्या विशारद त्या मा मास्टर आहेत खूप आमचे चांगले कला संगीत जोपासलेली आहे